पशुपालनाबरोबर आपल्याला बरेच सारे व्यवसाय करे करू शकतात कारण की गाय म्हैस शेळी मेंढी याच्यामधून आपल्याला दूध मिळते आणि चांगले पैसे पण मिळू शकतात आणि जास्त केलं तर गाय म्हैस यांचे शेण आपल्या शेतामध्ये पडते त्याचे गांडूळखत तयार होते आणि गोबर गॅस पण तयार करू शकतो आपल्या स्वयंपाक पण करू शकतो गोबर गॅसवर आणि आपण त्याचं शेणखत गाईचं म्हशीचं शेणखत पण विकू शकतो आणि शेळी मेंढी यांचे पण आपण ती लेंडी असते ती शेतामध्ये पण टाकू शकतो आणि आपण विकू पण शकतो आपल्याला गाय म्हैस शेळी मेंढी याच्यामधून आपल्या शेतामध्ये पण फायदा होतो आणि जास्त करून गाय म्हैस यांचे ताक केले जाते दूध दही तूप हे पण करू शकतो